कोण बोलत आहे कोण बोलताय अच्छा ओके ओके बोला हो आमचं कपड्यांचं दुकान आहे सावंत भंडार म्हणून चालेल बोला तुम्हाला कशामध्ये पाहिजे वालं तुम्हाला सिम्पल चालेल तुमा आमच्याकडे जयपुरी कलेक्शन आहे पाकिस्तानी सूट्स आहेत आणि अनारकालीज पण आहे फुल लेन्थ मिडी लेन्थ काय आवडेल तुम्हाला अनारकली तुम्हाला फुल लेन्थ पाहिजे मिड लेंथ पाहिजे ओके फुल लेंथमध्ये तुम्हाला सिम्पलच म्हणालात ना तुम्हाला म एम एम्ब्रॉयडरीचं काम चालेल का एम्ब्रॉयडरी आमच्याकडे सिम्पलमध्ये एम्ब्रॉयडरी एम्ब्रॉयडरी तुम्हाला नाही आवडत म्हणालात मग तुम्ही चिकनकारी आवडेल का तुम्हाला चालेल मी तुम्हाला फोटो पाठवून देतो आणि साडी कोणते रंग आवडतात तुम्हाला म्हणजे कपड्यांमध्ये कोणते रंग प्रेफर करता तुम्ही पण मॅडम तुम्हाला दिवाळीला पाहिजे थोडेसे भारी भारी तुम्हाला मी पाठवून देते तुम्ही कन्फम करून सांगा मला तुम्ही सिलेक्ट करा पीस ते पीस तुम्ही मग थोड्या दिवसांनी येऊन चेक करा मी काढून ठेवते तुमच्यासाठी कोणत्या रंगाचं म्हणताय रंग नाही जाणार तुम्हाला फिक्स क कलर फिक्स केलेलीच कपडे आमच्याकडे येतात आणि चांगला माल येतो आमच्याकडून जयपूरहून स्पेशली स्टिच करून आम्ही मागवतो तुम्हाला रंगाचा काही प्रॉब्लेम नाही होणार धागे वगैरे काहीच नाही निघणार अजून काय मॅ चालेल मॅडम तुम्हाला समोर इथे येऊनच चेक कराय लागतील कारण तुम्ही व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर बघून सिलेक्ट करू शकता पण तुम्हाला इथे येऊनच समोरासमोर बघूनच तुम्हाला पीस सिलेक्ट करायला लागणार कारण मग कस्टमर कस्टमरा कस्टमरला डिलेवरी झाल्यावर कधी कधी नाही आवडत पीस तर तुम्हाला इकडे येऊन चेक करून सिलेक्ट करून स्वतःच्या हाताने क्वालिटी चेक करा तुम्ही आम्ही ॲड्रेस हो ॲड्रेस पाठवते मी तुमचा हाच नंबर आहे ना व्हॉट्सॲपला चालेल पाठवून देते